अच्छा शिवानी हॉश्पिटल लागला ना फोन डॉक्टर साहेब आमच्याले कोविडविषयी माहिती सांगायची होती थोडीशी हं ते काय झालं आमच्या शेजारी एक कोविडचा रुग्ण निघाला हं तर आम्हाला प्रीकॉशन कसं घ्यायचं त्याच्याशी थोडंसं मार्गदर्शन करा तुम्ही आम्हाला आणि नाही कोविडची टेस् वगैरे काय झाली नाही ते काय माहीत नाही आम्हाला पण माझ्या घरी का झालं ते ताप येऊन राहिली मला आणि थोडंसं कसंतरी होत आहे तर मी काय करू हॉश्पिटलला येऊ का हां बोला ना

बरं बरं बरं बरं बर बरं तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या हॉश्पिटलमध्ये आहे का व्यवस्था जशी काही बरं बरं बरं गवर्मेंटमार्फत तुम्हाला पेड फी द्यावं लागेल तुम्हाला फीस् द्यावं लागेल का पण आमच्याकडे तर पैसे नाहीत ओ डॉक्टर साहेब नाही गवर्मेंट हॉश्पिट्लमध्ये डायरेक् भरतीच करतात नि क्वारंटाईन करतात मग त्याचं काय करावं काही घरगुती इलाज सांगा ना आम्हाला बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं नाही ते आम्ही ते नाही मी स्वतःचे हातपाय त्पाय सगळं तोंड बींड धुत असतो पण घरी घरी धूत असतो असं काहीच नाही पण हां हां दुसऱ्या काय गोळ्या वगैरे घेता येतं की काय आम्हाला बरं बरं बरं बरं तुमच्या हॉश्पिटलची वेळ कधी असते बरं बरं बरं बरं आम्हाला काय तुमच्या हॉश्पिटलमध्ये आलो काय डिस्काउंट वगैरे मिळेल का मग काही हरकत नाही काय हरकत येतो मग आम्ही आं ठीक ठीक धन्यवाद धन्यवाद